मला बारावी नापास हा सिनेमा पाहायचा आहे आणि मला एकटीला हा सिनेमा पाहायचा आहे तर तुम्ही मला चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ सांगाल का आणि मला योग्य वाटेल ती वेळ मी तुम्हाला सांगीन तुम्ही माझ्या तिकिटाची सोय कराल का